नुकत्याच जन्मलेल्या मुलांना मुख्य म्हणजे स्वच्छ् छान प्रकाश असणाऱ्या खोलीमध्ये ठेव आम ठेवतो प्रकाश म्हणजे डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही पण तिथे प्रकाश चांगला आला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जे अंघोळ घालतात त्याच्यामध्ये डेटॉलचे थेंब टाकणं त्याच्यासाठी तो एक उपयोग करू शकतो त्यांच्या जर जर त्यांना वाटी चमच्याने दूध पाजत असू किंवा दुधाच्या बाटलीने दूध पाजत असू तर ते वाटी चमचा दुधाची बाटली त्याचं ते वरचं जे नेपल असतं ते सगळं व्यवस्थित उकळून घेणे त्याचबरोबर जर बाळ आईच्या अंगावरचं दूध पित असेल तर आईने सुद्धा स्वतःच्या स्वतःचे जे नेपल आहे ते बाळाला तोंडात देण्याच्या आधी छान स्वच्छ करून घेणे ह्या गोष्टी तर करतोच त्याचप्रमाणे त्यांच्या कपड्यांची निगा कपडेही धुताना त्याच्यामध्ये डेटॉलचे थेंब टाकणं आणि ते चांगले कडक सूर्यप्रकाशात वाळवणं की ज्यायोगे त्यांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना खूप मऊ कपडे घालणं की ज्यामुळे त्यांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे ते खरखरीत यांनी रॅश वगैरे येऊ नये ही काळजी घेतली जाते आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जे आपण दूध समजा वरून देणार असेल तर ते व्यवस्थित उकळून गाळून ते त्यांना पाज पाजलं जातं पाजू पाजलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनरल स्वच्छता जी आईनं सुद्धा स्वच्छ राहिलं पाहिजे मुलाची स्वच्छता आहे पण आईच्या मूल जवळ असतं त्यामुळे आईने स्वतःचीही स्वच्छता तेवढीच ठेवली पाहिजे की ज्यायोगे त्या मुलाला कुठल्याही प्रकारचा अस्वच्छतेचा त्रास होणार नाही आणि ते तिच्या ज अगदी जवळ म्हणजे असणारं आईच एक असते त्यामुळे तेही तिने ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच ती काळजी आम्ही घेतो